मी आणि माझं कुटुंब धार्मिक सण म्हणजे दिवाळी आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं साजरी करतो आणि घरामध्ये खूप वातावरण आनंदी असतं आणि यामध्ये सगळं कुटुंब सहभागी होत असल्यामुळं आम्हाला खूप मजा येते तर दिवाळीची तयारी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम आपल्या घराची आणि आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करतो आणि घराला सजावट करतो त्याचबरोबर घरामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ तयार केले जातात जसं की शेव चिवडा लाडू करंजी चकल्या त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थही घरी तयार केले जातात जसं की बासुंदी गुलाबजामून आणि सजावट म्हणाल तर आम्ही घरावर विद्युत रोषणाई करतो त्याचबरोबर फटाके आणले जातात आणि ह्यामध्ये भाऊबीजेचा सण असतो तर त्यामध्ये बहीण भावाला ओवाळते आणि खूप चांगल्या पद्धतीनं दिवाळी साजरी होते